हो मी मराठी भाषेची प्रादेशिक बोली ऐकली आहे आणि शिकली म्हणजे मालवणी शिकली आहे आणि वापर पण केला आहे मराठी भाषेबद्दल बोलींबद्दल काही बोलायचं झालं तर म्हणजे आधी तर जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणे मराठी भाषा ही एकाहून अधिक पद्धतीने बोलली जाते मुख्य भाषा भाषेची नाते कायम ठेवलेली असतेच पण त्यासोबत म्हणजे असे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची मराठी भाषा बोलली जाते आणि असे असले तरी लिखित भाषेत फारसा काही फरक नसतो पिढ्यानपिढ्या म्हणजे असं विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषा जी आहे मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थान स्थानिक भाषेचा ठसा असतो म्हणजे दिसतो त्यामुळे जर कोणी असं विचारलं कोणी असं सांगितलं की मी मराठी बोलते किंवा बोलतो तर असे कोणी विधान केले तर कुठली मराठी बोलता असं प्रश्न अपपा आपोआपच उपस्थित होतो कारण मूळ मराठी भाषेची व्य जरी म्हणजे ते जरी एकच असले तरी असं स्थान अनुसार मराठी बोलीची खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत जसं कोंकणी मराठी कोल्हापुरी मराठी आणि मरा म नागपुरी मालवणी मग असं खूप प्रकारचे आहेत त्या बोली आणि मी इथे मालवणच्या शेजारी राहणं म्हणजे आसपास राह राह राहते म्हणून मला मालवणी हे खूप ऐकायला ऐकायला मिळतं आणि मी बोलते पण त्याचा वापर पण करते आणि सगळी काही कितीही असं वेग वेगळे वेगळे मराठी भाषा असू दे पण त्याचं मूळ म्हणजे तर मराठीच आहे आणि फक्त त्याची अशी थोडी स्थानिक थोडं त्याचं इफेक्ट असतो बाकी तर सेमच सगळं असतं